वर्धा जिल्ह्यात केळझर हे एक गाव आहे तिथे मी स्वतः राहते तिथे एक बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये खोदकाम केल्या जाते आणि तिथे खूपशा अशा मूर्ती निघतात जसं गौतम बुद्धांच्या झाल्या महावीरच्या झाल्या ते पाहण्यासाठी खूप दूरचे लोकं येतात की म्हणजे या जुन्या काळातल्या मूर्त्या आहेत ते पाहण्यासाठी ते खूप येतात त्यांचे शोध घेतात संशोधन होते त्यावर आणि ते कसे आहेत कुठून आहे किती वर्षाच्या आधी आलेल्या आहेत त्या मूर्त्या हे सर्व तिथे बघण्यासाठी खूप लोकं येतात संशोधनवाले लोकं येतात आणि त्या बुद्धविहारात तीन ते चार अशा मूर्त्या आल्या आहेत ज्या बाहेर देशातून आलेल्या आहेत त्यांना पाहण्यासाठी पण खूप लोक येतात या गावात काही कार्यक्रम असल्यास खूप सर्व लोकं जमा होतात त्या कार्यक्रमाचा उत्साह घेतात